हॅलो काय करून राहील काय करून आहेस रे आणि होय अरे तुला यासाठी फोन केला माझं जरा वजन वाढलं आहे रे आणि ते कसं कमी करायचं मला काय समजंना आता मी तर म्हणून तुला फोन केला

बरं बरं फिरायचं फिरायचं बस फिरायला जायचं कोमट पाणी प्यायचं हां खाण्यावर कंट्रोल पाहिजे बरं प्रमाणात खायचं बरं बरं सूर्यनमस्कार

योगासनं हो योगासनं हां आणि ती ते दंडबैठका मारलं तर येते जोर नाही ते बळकट होते ना शरीर

मग मग मग जोर मारले तर जोर मारले तर बरं बरं हां चालत आहे चालत आहे बरं ठीक आहे ठीक आहे